आठ लाख पंचेचाळीस हजार सातशे ऐंशी दोन लाख बावीस हजार त्र्याऐंशी एक लाख तीस हजार पाचशे चाळीस तीन लाख सत्तर हजार नऊशे नव्याण्णव पाच लाख ऐंशी हजार आठशे सत्त्याण्णव